मी माझ्या उदरनिर्वाहासाठी मला हेअर ड्रेसिंगचे काम येते कधीकधी ते काम चालू असते वेळ भेटला तर पण माझं रेग्युलर काम हे आहे मी टेक्निकल ऑपरेशनच्या पदवीवर माझी नोकरी आहे अजून त्याच्यातून माझा उदरनिर्वाह होतो मला त्या नोकरीमधे पुष्कळ काही शिकायला मिळत आहे अजून त्या नोकरीचा मार्ग मी रोज अभ्यास केल्यामुळे रोज आयटी लँग्वेजेसची प्रॅक्टिस केल्यामुळे मिळवलेलं आहे अजून तशा प्रकारे मी इंटरव्यूमधे उत्तीर्ण झालो अजून हा मार्ग मी माझ्या अनुभवावरून अजून आयटी क्षेत्राचे जे मला ज्ञान होतं त्याच्यातून निवडला आहे अजून तो ठरवलेला मार्ग माझ्यासाठी उत्तम आहे अजून मी याच मार्गावर चालत राहणार आहे अजून मी आणखी नवनवीन मार्ग शोधील अँड समोर वाढत राहील अजून माझा पुष्कळ नो ज्ञान घेत राहील याच्यातून ज्याने की माझं भविष्य उज्ज्वल होईल